हो पहिल्यांदा तर तुमचं धाराशिवमध्ये स्वागत आहे धाराशिवमध्ये फिरण्यासारखी खूप सगळे स्थळे आहेत बगीचा म्हटलं तर पहिल्यांदा तर जिजामाता उद्यान आहे जे खूप जुनं उद्यान म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर संभाजी उद्यान आहे तसेच धाराशिवमध्ये दोन खूप भरपूर अशी ठिकाणे आहेत जी फिरण्यासारखी आहेत त्याच्या त्याच्यातली मी एक दोन ठिकाणे जी खूप प्रसिद्ध आहेत ते मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर आपण ठरवू की तुम्हाला कुठे न्यायचं किंवा तुम्हाला कुठला ठिकाणी बघायलाच किंवा जायला आवडेल तर पहिल्यांदा तर तुळजापूरमधील आई तुळजाभवानीचं मंदिर आहे जे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठांपैकी एक स्थळ आहे ते अत्यंत जुनं आणि कोरीव मंदिर आहे आणि तिथं तेथील आणि ते मंदिर अजूनही तेवढंच प्रचलित आहे खूप सगळे लोक तिथे अजूनही येतात त्याच्यानंतर ए अजून धाराशिवमध्ये नळदुर्गचा किल्ला आहे जो पहाणा पाहण्यासारखा आहे धाराशिवपासून पन्नास किलोमीटर अंतरावरती नळगदुर्ग किल्ला आहे जो खडकांवरती बांधला आहे त्याची मजबूती आणि भिंत त्याचे संरक्षण अशा बऱ्याशा गोष्टी तिथे ऐतिहासिक आहेत जे तुम्हाला पाहायला पण अवडेल आणि छान पण वाटतील त्याच्या त्याच्यानंतर धाराशिवच्या लेण्या आहेत ज्या की पुरातत्व काळातील आहेत तेथे एकूण सात लेण्या आहेत ज्या तुम्हाला ऐतिहासिक पण आहेत आणि बघायला छान वाटेल असं त्याच्यानंतर इकडे अजून एक धार्मिक मंदिर आहे जे की हातलादेवी मंदिर आहे ते ते पण नैसर्गी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले अशा अशा भर अनेक गोष्टी आहेत पण ह्या ज्या मेन मेन प्रसिद्ध गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आता तुम्हाला कुठे जायचं आहे ते तुम्ही मला नंतर फोन करून कळवा हो आमच्याकडे तुमचे लोक किती आहेत त्यानुसार आम्ही तुम्हाला सुचवू की कसं जायचं किंवा काय तुम्ही फक्त एकदा आम्हाला ठरवून सांगा हो होऊ शकेल हां तुम्ही फक्त मला तर फोन करून कळवा म्हणजे त्यानुसार आपण डिसाईड करू आमच्याकडे तुमचे लोक किती आहे लोक किती आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला कळवू तर तुम्ही आम्हाला नंतर फोन करून सांगू शकता की तुमचे किती लोक आहे काय आहे

थँक्यू